नागपूर जिल्ह्याच्या इतिहास असा आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये असे काही ठिकाण आहेत ज्याचे नावं पहिलेच्या काळामध्ये जे एक घटना झालेली आहेत त्या वरतून नाव ठेवलं आहे जसं की लष्करी भाग इथे सैनिक लोकं राहत होते त्यामुळे हिचं नाव लष्करी भाग ठेवलं आहे तसंच गोळीबार चौक तिथे बऱ्याचशा लोकांची फॅक्टरी होती तिथे बारूद वगैरे बनत होतं गोळ्या वगैरे बनत होत्या त्यामुळे त्याचे नाव गोळीबार चौक ठेवलं आहे आणखी तसंच त्याच्यासमोर तीन नळ चौक आहे तिथे तीन नळ होते त्यामुळे त्याचं नाव तीन नळ चौक ठेवलं आहे आणखी इथे नागनदी बी आहे त्याच्यामुळे हिचं नाव नागपूर असं ठेवलं आहे